आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश झारखंड कर्नाटका केरला मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओडिसा पंजाब राजस्थान सिक्कीम तमिल नाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तराखंड उत्तर प्रदेश वेस्ट बंगाल